हां नमस्कार डायमंड कलेक्शन ना हां मी निनाद खाडीलकर बोलतो आहे कदाचित तुम्ही नाव ऐकलं असेल हो दोन चार दिवसांपूर्वी मी ऑनलाईन तुमच्याकडून कपडे खरेदी केले होते हां बरोबर व्हॉट्सॲपवर आपण डिझाईन डिस्कस केलं होतं कपड्यांचं आणि कपडे सिलेक करून मी खरेदी केले होते तर मी चांगला म्हणजे मला जो काय अनुभव आला त्याचा मी प्रतिक्रिया द्यायला मी तुम्हाला फोन केला आहे काय झालं फक्त माझे कपडे नव्हते माझ्या एक दोन भाऊ मा दोन तीन भाऊ माझे आले होते त्यांचे कपडे होते शिवाय माझ्या मैत्रिणीचेही कपडे त्याच्यासोबत होते आणि सगळ्यांना ते फार आवडले बर का म्हणजे जसे तुम्ही फोटो पाठवले होतेत अगदी तसंच कापड त्या फोटोत कापड कळत होतं आणि हात लावल्यावरही कळतं आहे की कापड अतिशय चांगलं आहे जसे रंग त्या फोटोमध्ये दिसत होते तसेच खरेही रंग त्याचे दिसतात कारण बऱ्याच वेळेला काय होतं की फोटोतले आणि खरे रंग ह्याच्यामध्ये फरक पडतो तर तसं अजिबातच नाही आहे ते फार आवडले कपडे आणि फोनवरती जो तुमचा विक्रेता जो बोलत होता म्हणजे काम करणारा तो अतिशय नम्र होता म्हणजे त्यांनी इतका खरं म्हणजे अनुभव येत नाही आणि पुण्यासारख्या शहरातून तर असा अनुभव आपल्याला अभिप्रेतच नाही आहे पण खूप छान अनुभव आला कपडे उत्तम आहेत त्या अहो किमती किती कमी आहेत तुमच्याकडच्या किमती किती वाढल्या आहेत ना कपड्यांच्या पण तुमच्याकडे अगदी रिजनेबल रेट आहेत सगळे खूप खूप छान एका लग्नासाठी आम्ही कपडे खरेदी केले आहेत सगळ्यांनी माझ्या मित्राचंच लग्न आहे त्यासाठी खूपच छान आहे हा आणि मी साईटवरती फाय स्टार रेटिंग तर देणारच आहे पण जे काय माझ्या ओळखीचे कोणी आहेत त्या सगळ्यांना मी सांगणार आहे की कपडे तुम्ही इथूनच खरेदी करा अतिशय उत्तम असा अनुभव इथे क येतो हो हो हो नक्की नक्की नक्की पण इच्छा माझी एकच आहे की कायम असाच अनुभव सगळ्यांना येवो त्यामुळे तुमचा व्यवसायही वाढत राहील हो हो हो चालेल चालेल ठेवू मी ओके धन्यवाद